भाषेमध्ये भरपूर प्र बदल झालेला आहे जसा जसा काळ चाललेला आहे तसा तसा बदल होत आहे आणि जशी पहिली आपली मराठी भाषा खूप वेगळी बोलायचो आता जसं जसं दिवसेंदिवस जसे लोक पन शिक्षित सुशिक्षित होउन राहिले जशी जशी त्यांची मराठी भाषा पण बदलत आहे आणि प्रत्येक बारा मैलावर भाषेचा बदल झालेला आहे कुठे ल जास्त लागतं भाषा बोलताना कुठं की जास्त लागतात जायला यायला जेवला की अशा प्रत बऱ्याचशा भाषामध्ये बदल होतात आणि प्रत्येकाची जसं धर्म या जाती या प्रत्येकामध्ये काही ना काही या भाषेमध्ये बदल आलेलाच आहे आणि त्याच्यामुळे कसं झालं की भरपूर लोकांवर भरपूर प्र प्रभाव पडलेला आहे भरपूर बदल होत आहे भरपूर प्रकारचा हे भाषेमध्ये बदल झालेला आहे